हॅलो काका आपण भारत किराणा जवळून बोलत आहे का हा मी म्हटलं की पहिले डी मार्टमध्ये जात जाऊ पण दोन डी मार्ट आहेत तो डी मार्टमध्ये जात जाऊ तर आपलं शॉपचं नाव ऐकलं होतं तर तर तुमच्या जवळ किराणा घ्यायला यायचं आहे मम्मीनं मोठी लिस्ट दिली आहे मोठी लिस्ट पाच सहा हजाराचा किराणा आहे तर आपल्याला डिस्काऊंट बिस्काऊंट काही मिळेल का म्हणजे खूप मोठा आहे

डिस्काऊंट आहे म्हणजे चावल आहे गहूकट्टा आहे किराणा मोठा आहे मम्मीने दिलेली लिस्ट मोठी तर डिस्काऊंट पाहिजे होता म्हणजे काही मिळेल त्याचा

हो हो हो ठीक आहे तर मी हो ठीक आहे मग हो तो कधी येऊ किराणा घ्यायला हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद का ठीक हो हो हो हो आणून देतो ना तुम्हाला ठीक आहे हो धन्यवाद हा